हो ऑनलाईन शालेय शिक्षण आणि जेवणाचा मुलांवर परिणाम झालाच आहे कारण मुलं ऑनलाईन अभ्यास करताना टीचर जे शिकवतात त्याच्याकडं लक्ष देण्याऐवजी ते व्हिडिओ गेम्स यूटूब असे ॲप्लिकेशन बघत असतात किंवा गेम खेळत असतात टीचर तिथं शिकवता शिकवत असतात खरं मुलं घरात बसून काही वेगळंच ॲक्टिव्हिटी चालू असते काही वेगळंच चालू असतं घरातला दंगा याची घरातला दंगा आजूबाजूचं वातावरण आजूबाजूचा वातावरणाचा आवाज याच्यामुळं मुळं गोंधळून जातात आणि त्यांचं त्या अभ्यासाकडं लक्ष लागत नाही अभ्यास नं के अभ्यास न केल्याने त्यांना कमी मार्क्स पडतात ऑनलाईन शिकवन्यामु ऑनलाईन शिकवल्यामुळे शिक टीच मुलांना काही प्रश्न असतील तर ते डायरेक्टली विचारू शकत नाही मुलं जर खेडेगावात अस राहात असतील तर त्यांचा नेटवर्क इश्यू असू शकतो नेटवर्कचा प्रॉब्लेम असू शकतो त्यामुळे ते सरळ टीचरची काय म्हणतात ते सरळ ऐकू शकत नाही त्यांच्यामुळं त्यांचा सरळ अभ्यास होऊ शकत नाही यात टीचरबरोबरच मुलांचीही चूक असते टीचर प्रामाणिक शिकवतात खरं इथं मुलं घरात बसून ते प्रामाणिक शिकत नाहीत घरात बसून काही वेगळंच चालू असतं त्यांचं ऑनलाईन जे अभ्यास ऑनलाईन अभ्यास पाठवल्यामुळं ते घरात करतील न करतील ह्याचा कोण विचारत नाही ऑनलाईनमुळं कोण बघत नाही रोजचा अभ्यास हे ते कोण बघत नाही